हो सर मला गाड्यांबद्दल आवड आहे आणि त्याच्यातृन थ्रू मी बिजनेस पण उभारू शकतो मला गाड्यांमध्ये स्पोर्ट्स बाईकची खूप आवड आहे हे बाईक्स कसे एक माणसासाठी इमोशन असतात म्हणजे काय बाकी काही नसलं तरी चालतं पण बाईक्स पाहिजेत म्हणजे कशी त्याची स्पीड आपण मित्रांसोबत फिरायला जातो त्याचं ते इमोशन वगैरे ॲटॅच असतात बाईक्ससोबत आता मला एम टी फिफ्टीन बाईक आवडते आणि माझी ड्रीम बाईक म्हणजे कावासाकी आहे आणि त्याच्या थ्रू मला खूप ठिकाणी जायचं आहे म्हणजे असं इंडिया फुल फिरायचं आहे मित्रांसोबत बवं डिग्री झालो असं लडाखला वगैरे जायची इच्छा आहे म्हणजे एक्सप्लोर करायचं आहे इंडियाला आणि प्लस फोर विलरची पण मला आवड आहे म्हणजे थार आवडते माझं हे स्वप्न आहे ती म्हणजे तीस वर्षापर्यंत माझं स्वप्न आहे की मला रेंज रोवर घ्यायची आहे म्हणून असं आणि त्र्यातवे बिजनेस म्हणजे कसं कार एजन्सी टाईप म्हणजे आता आपण आता मी जॉब करतो आहे जॉपवर आपण डिपेंड राहू शकत नाही बिजनेस हा पाहिजे आणि मला कसं मी मग जरा बिजनेस मॅनडेड आहे म्हणजे जॉब करता करता पण मी तो बिजनेस करू शकतो आता कसं गं बाईक घेतली बाईक आपण कसं फिरायला वगैरे फोर विलर पण फिरायला पण फोर विलर थ्रू कसं बिजनेस करू शकतो मी म्हणजे आता सपोज जॉब आहे जॉब करता करता मी पहिले गाडी घेतली म्हणजे तर हळूहळू बिजनेस एक्सपान्ड केला पहिले सुरुवातीला माझे काय प्लॅन्स होते की आपले पुणे मुंबई सिटीमध्ये कसं गाडी कार लागतात म्हणजे ह्याच्यासाठी साहेब लोकांना आणायला किंवा साहेबना हां आणि रेंटवर वगैरे द्यायला लागतात गाड्या मग ते कसे माझा प्लॅन काय होता आधी की एक गाडी घ्यायची हळूहळू तीन चार गाड्यांचा असा प्लॅन करायचा ते प्लॅन आपण एजन्सीमध्ये हे करायचं प्लेस करायची त्याच्या थ्रू आपला बिजनेस वाढू शकतो म्हणजे ते रेंटवर दिले आपल्याला एक स्पेसिफिक अमाऊंट भेटते एका बाय कारमधून मग तो ती एक इन्कम सुरू झाली आपली आणि तर हळूहळू म्हणजे स्वतःचाच बिजनेस खोलायचा कार आहे कार एजन्सी अशी की तो एक्सपान्ड होत होत त्याचं म्हणजे श् स् इन्वेसमेंट कमी करायची अगोदर आणि नंतर मग त्याचा प्रॉफिट आपण हाय कसा काढायचा ही स्टॅटर्जी बिल्ड करायची असं प्लॅन आहे म्हणजे तो त्या बिजनेस थ्रू मला खूप अजून एक्स्पलोर करायचं आहे आणि आपल्याला पैसे पण कसे भेटू शकतात आणि त्या बिजनेस थ्रू आपण दुसऱ्यांना पण रोजगार देऊ शकतो आता सपोज माझ्याकडे दहा गाड्या आहेत मी दहा गाड्या तर एकटा चालवू शकणार नाही जॉब करता करता त्या दहा गाड्यांवर मी रेंटवर देऊन भा ते ते भाडे मारतात त्यांना हे रुजू करू शकतो त्या कामावरती त्यांना त्यांची सॅलरी पण भेटेल त्यांनी ओवरटाईम केलं की त्यांना हे पण भेटेल आणि माअ माझ्या हातातून काही लोकांना काम पण भेटेल आणि मी तेवढंच मला हे पण म्हणजे लोकं क आठवतील म्हणजे बाबा ह्याने ह्याच्या थ्रू आम्हाला आमचं घर चाललं वगैरे असं मग ते बिजनेस आहे तेवढा तो आयडिया आहे बिजनेची आणि मित्रांसोबत पण असं बाहेर फिरायला वगैरे मला जायला आवडतं